ज्येष्ठ खगोल शात्रज्ञ अरविंद परांजपे हे आहे लोकांचा ज्योतिषशास्त्रावर भरपूर विश्वास असतात जसे म्हणजे न सामान्य लोकांपासनं तर नेत्यापर्यंत जसं कुठली लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल तर तेही लोक जोतिषाकडे जाऊन बघतात की कुठली पार्टी जिंकून येणार आहे बा मला सांगू शकता का परत जर जेव्हा बाळ जन्माला येतं तर त्याच्या आपण कुंडल्या बनवत असतो आपल्याला माहीत असतं की हे असं काही होणार नाही आहे ही अंधश्रद्धा आहे तरीसुद्धा आपण जोतिषाकडे जात असतो मुलांची कुंडली काढत असतो लग्न करायचं असेल मुलाचं तर तेव्हा लग्नाचे वेळेस पण पूर्ण ब्राम्हणाकडून त्यांची कुंडली काढून घेत असतो जोतिषाकडनं आपण म्हणजे ही सगळी जी विश्वास आहे एक मनामध्ये लोकांच्या विश्वास आहे की जर आपण कुंडली काढून लग्न केलं तर चांगलं होईल वा पुढे सगळं व्यवस्थित राहील लहान मुलांचं नाव आपण जोतिषाकडनं काढलं तर बाळाला चांगला आशीर्वाद मिळेल बाळाचं बाळाचं जीवन खूप चांगलं होईल बा असे असा एक विश्वास समाजामध्ये निर्माण झालेला आहे तसंच जसंत आकाशात ग्रहण असलं तर गर्भवती महिलांना काही चिरू द्यायचं नसतं चिरू देत नाही किंवा त्यांच्या हातून काही कापायला नाही देत किंवा त्यांना घराच्या बाहेर निघू नाही देत त्यांना बाहेरचा चंद्र ब बघता येत नाही ग्रहण असेल असं म्हणतात की जर त्या गर्भवती असल्या आणि त्यांनी जर बाहेरचं बघितलं तर त्यांच्या बाळाच्या ओठाला म्हणा किंवा की चिरा पडतो अशी जी अंधश्रद्धा आहे ती आजपण समाजामध्ये आहे अशा भरपूर साऱ्या लोकांच्या मनामध्ये काही ग्रहाबद्दल म्हणा किंवा मग जोतिषाबद्दल खूप असा विश्वास जो आहे तो रूढ होऊन बसलेला आहे आणि तो सतत चालत आहे कुठल्याही गोष्टीचा काही नवीन कारण आपण घरामध्ये पूजा करायची आहे घरात जो वास्तू करायचा आहे तर ते आपण जोतिषाकडनं वेळ तारीख घेऊनच आपण करत असतो ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजात लोक वावरतात आहे आणि तिस मनामध्ये जी आपली विश्वास आहे जो जोतिषाबद्दल तो तर नि आहेच मये म्हणजे हंड्रेड पर्सेंट राहणारच आहे तर राहणारच